आम्ही नवरात्रामध्येदी माळगडला गेलो ओत होतो तिथे सा खूप छान यात्रा भरली होती खूप तिथे खूप लोक होते होत होत्या पण तिथे आम्ही एका दुकानामध्ये खेळणे घ्यायसाठी गेलो होतो पण तिथे आणि माझे माझी मुलगी छोटीशीच होती लहान म्हणजे बारा महिन्याची तिने तिथून घंटी घेतली होती हातामध्ये मी तिथून कुंकू खरीदलं होतो आणि मग मी रस्त्याने निघाली होती तिच्या हातामध्ये घंटी होती मी म्हटलं घंटी कुठं बाजूला आली पण तिच्या तिनं तिथून घेतली होती अशीच हातामध्ये तिथे खूप खूप मोठी जाती यात्रा भर भरायची आणि रेणुकामाताचं मंदिर खूप छान होतो रेनुकामात मोठं जात होतो आणि तिथं खूप गर्दी राहायची त्या मंदिरामध्ये तिथे रेणुका माता दिस लोकाईच्या गर्दीनं दिसू दिसत नाही की अशी गर्दी होती तुम्ही मंदिरामध्ये तिथून मग आम्ही खाली न उतरलो पायऱ्यांनी तर आणि मग यात्रेमध्ये फिरायला गेलो तिथे आम्हाला एक पुन्हा कोण रेणुका माताचीच साईडला एक म् कोणचीच तरी देवी होती तिथे ते प्रसन्न झाली किती सर आम्ही तिथे पुन्हा पूजा वगैरे केली आणि बाहेर निघालो तिथून पूजापाती केली आणि मग यात्रेमध्ये फिरलो फिरता फिरता मग तिथे माझ्या मुलीला एक खेळण्याचं दुकान दिसलेलं त्या खेळण्यात दुकानात गेली आणि तिने तिथून एक घंटी उचलली आणि ती निघाली होती तर तिथला माणूस म्हणत होता ये बाली तू कोणाची मुलगी आहे माझ्या दुकानातली घंटी घेऊन राय